आपल्या भागात म्हणजे कोल्हापूरमध्ये कलेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे कोल्हापूर ही कलानागरी म्हणून ओळखली जाते शाहू महाराजांच्या काळापासून याची ऐतिहासिक नोंद तर आहेच जेवढे कलाकार कोल्हापूरमध्ये जन्माला आलेले आहेत ना एवढे अन्य कोठेही नसावेत कदाचित फक्त एवढेच की आपल्या इथल्या लोकांना त्याची पारख नाही आपल्या ल शेजारी कोण राहतो हे देखील खूप वेळेला पेपरला फोटो आल्यावर समजते किंवा एखादी बातमी छापून आल्यानंतर कळतं अशी आजकालची परिस्थिती झाली आहे असो तर अशा या कलेचा वारसा असणाऱ्या आपल्या करवीर नगरीमध्ये सुंदर असे एक हेमाडपंती अंबाबाईचे मंदिर आहे त्याचबरोबर खिद्रापूरसारखी एक सुंदर कलाकृती असलेले व वसलेले एक महादेवाचं मंदिर आहे चंद्रकांत मांढऱ्यांसारखे सुप्रसिद्ध कलाकार याच कोल्हापूरात जन्माला आले आहे राजारामपुरीमध्ये मांढरे कला दालन नेहमीच कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी खुले ठेवलेले आहे त्याचप्रमाणे न्यू पॅलेससारखे शाहू संग्र संग्रहालय आहे टाऊन हॉलसारखे संग्रहालय आहे तसेच पाचगाव रोडला नुकतंच एक नवीन भरतकाम चं एक दालन आ सुरू केलेलं आहे येथे अनेक कलाकार आपली कला जोपासत असताना त्याचा पुढे वारसा नेण्याचाही प्रामाणिक प्रयत्न केला जातो टाऊन हॉल या ठिकाणी दरवर्षी सगळे कलाकार एकत्र येऊन रंगबहारसारखा कार्यक्रम एक केला जातो यात चित्र शिल्प पेपरक्राफ्ट रांगोळी गायन नृत्य अशा अनेक कलांचे सादरीकरणही याच करवीर नगरीमध्ये केले जाते यामुळे गरजेपुरता रोजगार लोकांना मिळतो काही इथली पेंटिंग्ज असतात किंवा काही कला असतात तर इथले कलाकार बाहेर जाऊन किंवा परदेशातही जाऊन आपली कला सादर करतात त्याचे मग काही पेंटिंग तिकडे निर्यात केली जातात पर्यटन लोक खास हे जे काही संग्रहालय आहेत जसं की शाहू संग्रहालय किंवा टाऊन हॉल हे पर्यटन लोकं खास हे संग्रहालय बघण्यासाठी येतात त्याचं प वेगवेगळे तिथं प्रदर्शनं भरवली जातात की जेणेकरून सगळ्या लोकांना ते पाहताना एक नवीन माहिती मिळते किंवा हे नवीन कलाकारांना एक उत्साह मिळतो तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या करवीर नगरीमध्ये केल्या जातात